कसं का नाही तुम्हाला पदोन्यांचा प्रवास भाग म्हणून प्रवासासाठी प्रस्तावित कोड प्राप्त झाला आहे परंतु त्या प्रवासाला लागू आहे का नाही याची खात्री करायची आहे प्रवासाची माहिती कुठे मिळेल याबद्दल तुम्हाला खात्री नाही आणि तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे सर माझं प्रोमोशन झालेलं आहे मग रेल्वे प्रवासासाठी मला त्याची गरज आहे मग त्याची कुठं मला पडताळणी करता येईल व लागू झालं आहे का नाही हे कसं समजेल याच्यासाठी मी काय करावं लागेल किंवा मदत कुठे भेट लागेल मला कसं समजेल की हा हे मला लागू झालं आहे की नाही